मी चित्रपट टी वी शोज किंवा वेबसिरीज बघण्यासाठी नेहमीच स्ट्रीमिंग सेवेचा वापर करत असते कारण त्याचं कारण असं आहे की ते मी माझ्या कन्विनियंटनुसार मी कधीपण बघू शकते आणि पारंपरिक जो केबल होता किंवा सॅटेलाईटचा टी वी होता त्यामध्ये असं असायचं इनफॅक्ट आताही असं असतं की जे टीवीचे शोज असतात ते त्यांच्यानुसार येतात की हं आज अर्धा तासाचा एपिसोड झाल्यानंतर तो उद्याच कंटिन्यू होईल नंतर मग तो परवाच कंटिन्यू होईल आणि नंतर म मग शनिवार रविवारचं दाखवत पण नाही तर कसं असते की त्यावेळेस कधी आपल्याकडे वेळ असते कधी नसते कधी आपण फ्री असतो कधी नसतो आणि आजकाल सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त झालेले आहे त्यामुळे मी असो किंवा बरेचसे लोक आहे ते स्ट्रीमिंग सेवेचाच वापर करतात याच्यामध्ये असं असते की आपल्याला जेव्हा वेळ मिळेल आपण कंटिन्यू चार पाच शो बघू शकतो किंवा चार पाच दिवसाचे एपिसोड एकत्र बघू शकतो किंवा एखादीच एखादं टी मूव्ही आहे पिच्चर आहे तो आपण विनाब्रेक बघू शकतो आपण जर कुठे बाहेर जात असेल आपण बसमध्ये वगैरे प्रवास करत असेल किंवा ट्रेनने वगैरे प्रवास करत असेल काहीपण असो तर आपण आपल्याला हवं असेल तेव्हा बघू शकतो आणि पारंपरिक केबल किंवा टी वी जो राहायचा त्यामध्ये असं असायचं की जर समजा एखाद्यावेळेस लाईट जर गेली तर त्या कंडिशनमध्ये असं असायचं की सुटून जायचं तेवढा भाग आपला राहून जायचा पाहायचा पण आता असं आहे की आपण कधीही कुठेही स्ट्रीमिंगच जे जे चॅनल्स असतात ती जी सेवा असते ती आपण वापरू शकतो त्यामुळे असा प्रॉब्लेम येत नाही की माझा हा एपिसोड पाहायचा राहिला की तो एपिसोड पाहायचा राहिला आणि एखादी जर सीरिअल आली एखादी वेबसिरीज जर आली तर त्याचे कसे पार्ट्स पण येतात बरेचसे त त्यामुळे एक इंटरेस्ट आपला वाढत जातो की नही याचा पार्ट वनचे काही एपिसोड बघितले मग पार्ट टू आला सो हे खूप चांगलं आहे आणि बरेचसे लोक वापरतात पण